मी मांझ्या घरी खूप वेगळवेगळ्या प्रकारचे झाडं लावले आहे शेवंतीचं झालं जास्वंंदाचं झालं आणि कडूनिंबाचं लावलं गुलाबाचं लावलं वेगळेवेगळे शे शोचे झाडं लावले आणि विटाचं त्याला कंपाऊंड केलं आणि झावळाची वाढ होण्यासाठी शेंडी शेंडी काप कापून टाकते आणि चांगले राहासाठी रोज सकाळला पाणी मारते आणि कचरा साफसूप करते कारण मच्छर ना ना होत त्यानी आणि खत टाकते नाशी खत टाकते झाडं मोठी व्हायासाठी फवारा वगैरे त्याच्यावर अळ्या आल्या की फवारा मारायची असे वेगळवेगळ्या प्रकारचे झाडं लावले कोणते कोणते वाळले की नंतर मग ते तोडून फेकलं की दुसरं लावायचं छान अशे वेगळे वेगळे झाडं लावते मला खूप आवडते झाडं लावासाठी